नमस्कार मी ॲन ॲमेझॉन ऑनलाईन शॉपिंग स्टोअर्सच्या से ग्राहक सेवेशी बोलते आहे का मला माझ्या सध्याच्या स्मार्टफोनचे अपग्रेडेड व्हर्जन हवे होते त्यासाठी एक विशिष्ट मॉडेल मी निवडला आहे त्याची सध्याची किंमत आणि त्याच्यावरती उपलब्ध असलेल्या सध्याच्या जाहिरातीबद्दल थोडीफार माहिती हवी होती मला ॲक्च्युली मला सॅमसंग कंपनीचा आताचा जो नवीन मॉडेल लॉँच झाला आहे त्यात तो हवा होता मीन्स सॅमसंग गॅलेक्सी एस ट्वेंटी फाय अल्ट्रा त्याबद्दलची माहिती हवी होती ह्या मॉडेलची सध्याची किंमत काय आहे तुमच्या ह्याला ॲपवर वगैरे या मॉडेलवर कोणती सवलत किंवा ऑफर चालू आहे का आता माझ्या स् माझा जो आता स्मार्टफोन आहे त्याच्या एक्सचेंजमध्ये किती किंमत मिळू शकते ठीक आहे मला या फोनसाठी ई एम आय पर्याय उपलब्ध असेल का हां मग मला ऑर्डर प्लेस करताना जर काही अडचण आली किंवा कुठलाही एरर दाखवत असेल तर त्यासाठी कुणाशी संपर्क साधावा धन्यवाद तुम्ही जी काही माहिती दिली त्याबद्दल